आमच्या भागामध्ये पारंपरिक खेळ म्हणलं तर कुस्ती आहे लेझिम आहे परत कबड्डी आहे हे असे काही पारंपरिक खेळ आणखी देखील जपले जात आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्पर्धादेखील भरवल्या जातात कुस्तीमध्ये दोन खेळाडू असतात त्यांचे स्पर्धा असते त्याच्यापैकी एक ज्याचे पाठ टेकेल तो विजय होतो आ त्याच्याचबरोबर दुसरी स्पर्धा आहे आपली कबड्डीची स्पर्धा आहे कबड्डी स्पर्धा स्पर्धामध्ये तर आता आय पी एलच्या लेवलवर स्पर्धा भरवल्या जात आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र आ आणखी लेझिम आहे लेझिम ही गणपती गणेशोत्सवामध्ये वगैरे कुठल्या उत्सवामध्ये मिरवणुक आल्यावर त्या मिरवणुकीमध्ये लेझिम किंवा झांज असेल अशा काही खेळ आ आणखी देखील जपले पारंपरिक खेळ जपले जात आहेत